मी आकाश बोलतो आहे आमच्या बाजूच्या आजोबांना आधार कार्ड काढायचं आहे आणि इकडं आधार कार्ड केंद्र काय आहे का माहिती द्या याचं